राज्यातील क्रीडा क्षेत्र खेळण्याशी निगडीत हिंसाचार किंवा हुल्लडबाजीचा प्रश्न मी कशा रितीने हाताळेल याचं एक उदाहरण देऊ इच्छिते आता मी एक कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केली आहे माझ्या डिस्ट्रिक्टसाठी एका छोट्याशा मै मैदानावर जिते मी कबड्डी बॅडमिंटन असे वेगवेगळे खेळ ऑर्गनाइज करते आणि मी तिथेच बॅडमिंटनसाटी पंचही आहे तर मी ॲज अ पंच तिकडे कोणताही रूल पाळ पाळणार नाही असं स्पर्धक मी येऊ देणार नाही किंवा कोणतरी स्पर्धक असं अग्रेसिव्ह खेळ दाखवत आहेत तर ते चुकीचं आहे मी हे मी त्याला समजवून देणार पहिले एकदा वॉर्निंग देणार त्याच्यानंतर फुटबॉलमध्ये कसं होतं रेड कार्ड किंवा ग्रीन कार्ड असं देत जातात एखा एखादा व्यक्ती जर अंपायरला उलट उत्तर देस देत असेल पंचाला तर हे चुकीचं आहे हे त्याला मी हे समजून देणार आणि त्या क्षणी बाहेरही घा काढणार खेळाच्या तर हा मी त्याच्यावर प्रतिबंध लावणार त्याचं हार्मफुल बिहेवियर आहे टुवर्डस खे खेळाशी पण आणि एखाद्या स्पर्धकाशी पण तर ते मी त्याला समजून देणार की हे चुकीचं आहे वागणं आणि हे त्याच्यावर आता इंटरनॅशनल लेवलवर क्रिकेटवर मध्ये पण असं खूप व्यक्तींना बॅन लावलं जातं पण त्याच जागी थोडा महिन्यांसाठी मी त्याच्यावर बॅन लावेल की तू या कॉम्पिटिशनमध्ये एक दोन वर्ष अजून खेळू नाही शकत ही एक चांगली कॉम्पिटिशन हे मी जा जाणीवपूर्णक पूर्वक त्याला समजून देणार की हे चुकीचं होतं आणि त्याच्यासाठी तुला जी काही शिक्षा आहे ती भोगावीच लागणार त आत्ता राज्यातील क्रीडा हे हेच होतं पण आता तुम्ही नॅशनल लेवलवर जसं जसं जात जाणार तसं रूल्स वाढत जाणार आणि त्याच्यासाठी शिक्षाही खूप कडी असणार आता तुम्ही जर खेळत असाल तर समोरच्यालाही कुठे इजा होत असेल किंवा ते समोरच्या प्लेयरला ते चुकीचं वाटत असेल आणि त्यांनी हे प्रूफ केलं तर ते तुमच्या अपोजिटमध्ये जाणार नेगेटिव रोलमध्ये तुम्हाला दाखवून देणार की तुम्ही हे चुकीचं करत आहात आणि तुम्हाला ते अजूनच घातक ठरेल तुमच्या खेळण्याच्या भविष्याकरता तुमचं करिअर ॲक्च्युली चुकीच्या ह्याने स्टार्ट होईल ॲट द पॉईंट